मी अशा भागामध्ये राहतो जो भाग ट्राफिकसाठी नेहमी ओळखला जातो ज्याच्यामध्ये पुणे पुणेमध्ये आपण कधीही बघितल तर पुणेमध्ये आपल्याला नेहमी ट्रॅफिक भेटते आता मी ज्या भागामध्ये राहतो तो पूर्ण आय टी एरिया आहे हिंजवडी आता या हिंजवडीमध्ये सकाळी सात साडेसात आठ वाजल्यापासून दहा अकरा वाजेपर्यंत आणि जर संध्याकाळीच संध्याकाळचं जर आपण टायमिंग बघितला तर संध्याकाळी जवळजवळ पाच वाजल्यापासून ते रात्री नऊ ते दहापर्यंत अशा बऱ्याचशा गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत की वेगवेगळ्या चौकामध्ये ही ट्राफिकच असते आता हिंजवडीवरून येताना तुम्हाला वाकडकर चौक आहे वाकड चौक आहे त्याच्यानंतर भूमकर चौक आहे अशा दोन चौकामध्ये बरीच ट्राफिक येते कारण मेन जो हायवे आहे मुंबई सातारा हायवे किंवा मुंबई सातारा मुंबई पुणे हायवे हा त्याच रस्त्याला जोडला जातो त्यामुळे बऱ्याच वेळेला वर जाणाऱ्या गाड्या खाली येणाऱ्या गाड्या बऱ्याच वेळेला बसेस त्यानंतर कंपनीच्या बसेस असतात त्यानंतर हिंजवडीमध्ये सगळ्यात मेन महत्त्वाचं जर हिंजवडीमध्ये आता रेल्वे जर म्हणजे लोकल रेल्वे जर सुरू झाली तर कदाचित गर्दी कमी होऊ शकते तिथे जर लोकल

त्याच्यामध्ये जर तुम्ही सगळे दहा लोकं किंवा पन्नास लोकं जर एका गाडीमध्ये बसलं तुम्ही पन्नास गाड्या कमी करू शकता त्याच्यामध्ये त्यामुळे जर बसेसचा वापर जास्त जास्त करता आला तर त्याच्यामध्ये जास्त बेनिफिट राहील कारण प्रत्येकाने आपल्या गाड्या घरी ठेवाव्या त्यामुळं ट्राफिक पुणेमधलं कमी होऊ शकतं धन्यवाद